हो मला शार्क टॅंक हा रिऍलिटी शो माहीत आहे शार्क टॅंक हा एक असा शो आहे ज्याच्यात बऱ्याच लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करता येत करण्याची एक संधी भेटते शार्क टॅंक शो सुरु झाल्यापसून बरेच लोक करोडपती झालेले आहेत त्यांच्या स्किल्सच्या जिवावर कधी कधी लोकांकडं कधी कधी कधी लोकांकडं पैसे असतात पण स्किल नसतात आणि शार्क टॅंकमध्ये स्किल्स असलेले बरेच लोक येतात त्यांच्याकडं एवढं इन्कम नसतं की ते आपला स्किल्स थ्रू नवीन नवीन बिजनेस उभारू शकतात त्याच्यामुळं शार्क टॅंकमधले ते जजेस आहेत ते या त्यांच्या स्किल्सला आणि मेहनतीला बघून एखादी अमाऊंट ठरवतात आणि ती अमाऊंट त्यांना लोकांना देतात आणि त्याच्यात कधी कधी ते त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करतात की जेणेकरून त्यांचा फायदा व्हावो व्हायला हवा असं ते ते सांगतात आणि त्यांचं त्या जजेसचा पण त्या श व्यवसायामधून फायदा असा होतो की ते त्यां जे कोणी असतात जजेस तेही त्यां इतर लोकांकडून डिव्हिडंड वगैरे घेतात आणि मग त्याचा फायदा त्यांच्या तर तो बिजनेस चालला तर त्या डिव्हिडंट शेअरचा आणि इक्विटीचा जे काय पर्सेंटेज ते त्या लोकांकडून घेतील आणि तो बिजनेस चालला तर ते प्रॉफिट त्या जजेसला पण भेटतं म्हणून शार्क टॅंक हा शो त्यांच्या पण फायद्याचा असतो जजेसच्या पण आणि जे लोक ते आपली स्किल घेऊन जातात त्यांच्या पण फायद्याचा असतो आणि खरंच शार्क टॅंक या शोमधून बऱ्याच लोकांना व्यवसाय सुरू सुरू करण्याची प्रेरणा भेटली आहे